नाही नाही स्वयंपाक करणं हा फक्त स्त्रियांचं काम आहे असं आपण म्हणूच शकत नाही कारण की आपण जर मोठमोठया हॉटेलांमध्ये वगैरे जर बघायला गेलो तर मोठमोठे शेफ हे जेवण बनवणारे हे पुरुषच असतात त्यामुळं असं मुळात गैरसमज करूच नये कुणी की स्वयंपाक करणं हा फक्त स्त्रियांचंच काम आहे असं नाही आहे आता आमच्या घरी जर बघायला गेलं तर आमच्या घरात स्वतः मी जेवण बनवतो माझा भाऊ जेवण बनवतो चुलत भाऊ जेवण बनवतो आम मामा जेवण बनवतात असे म्हणजे आमच्या घरात पुरुषांची अशी पद्धत आहे की ते स्वत जेवण बनवतात त्यामुळे हा विषय मुळात चुकीचंच आहे की फक्त जेवण बनवणं हे म्हणजे फक्त स्त्रियांचं काम आहे आणि जेवण न बनवणं हे पुरुषांचं काम आहे हे न पटण्यासारखीच गोष्ट आहे पुरुष उलट माझं तर असं म्हणणं आहे की पुरुष हे स्त्रियांपेक्षा कधीकधी इतकं चांगलं जेवण बनवतात की त्यांच्या त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्डरी येतात की तुम्ही आमच्याकडं जेवन बनवायला या वगेरे आणि वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आज जर आपण बघायला गेलो मोठमोठया पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ आहेत खानसामे आहेत जे जेवण बनवतात हे पुरुषच आहेत त्यामुळे पुरुषाच्या हाताला खूप चांगली चव असते आणि माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक स्त्रियांनी आपल्या मुलाला मुलगा असेल तर त्याला अगदी लहान वयापासून म्हणजे त्याला साधारण किचनमध्ये जाता येता लागला की त्याला आधीचपासूनच किचनच्या काही गोष्टींची सवय लावावी म्हणजे जेणेकरून त्याला पुढं जाऊन का अडथळे येत नाहीत अडचणी येत नाही म्हणजे ज्यावेळेला कधीकधी आपल्या हॉष्टेलवर राहतो किंवा बाहेर रूम घेऊन राहतो एकटं राहण्याची वेळ येते त्यावेळेला तो जो मुलगा असेल तो कुठल्या मेसवर किंवा खानावळीवर डिपेंड न राहता स्वत च्या हाताने बनवून खाईल आणि वर तो घरात घरचं खाईल ज्याच्यामुळे त्याचं आरोग्य चांगलं राहील त्यामुळं पुरुषांनी जेवण बनवणं उलट आलंच पाहिजे स्त्रियांनीच फक्त जेवण बनवलं पाहिजे हे अतिशय चुकीची भावना आहे